भारताच्या विविध राज्यांमध्ये विविधतेची संस्कृती आपल्याला बघायला भेटते तसेच विविध भाषासुद्धा ऐकायला भेटतात आणि भाषाच्या लयी मध्ये सुद्धा विविधता दिसते राज्याचा इतिहास तर यासाठी कारणीभूत आहेच कारण राज्याच्या इतिहासात अनेक लढाया झाल्या त्यानुसार राज्याच्या विकासामध्ये इतिहासामध्येे प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोशाख आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यांच्या आहाराच्या बाबतीतसुद्धा विविधता आढळते त्याच्या हवामानाच्यानुसार आणि भौगोलिक स्थितीनुसार त्यामुळे प्रत्येक राज्याची संस्कृती विविधतेनी नटलेली बघायला भेटते आपण जसे की महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यांमध्ये सुुद्धा अनेक भाषा बोलल्या जातात तसेच महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा मराठी आहे तरीसुद्धा मराठीमध्ये सुद्धा आपल्याला विविध प्रकारची मराठी ऐकायला भेटते